फ्लॅटवर इन्व्हेस्टमेंट केलं तर तर चांगलेच आहे तू घेऊन त्याला रेंटवरही देऊ शकतो स्वतःय तुला आता असंही पाहिजेच होतं ना तुम्हाला सुद्धा काय तू थोडे दिवसही ठेऊन त्यानंतरला रेंटवर देऊन तुझा चांगला त्याच्यामध्ये आहे चांगले भेटू शकत तुला रिटर्न त्यातुन आणि एकदा काय तुझे पैसे भेटले की त्याला विकू विकू पण शकतो सग की सगळी काय फ्लॅटची स्कीमच सुरू करायले तू तर आहेत ते हो हो

त जसं की आता तुझं प्रोफेशनए आता तो कॉर्पोरेटमदे आहे तुझ्याच्यानंतर आता काय दररोज जमीनीकड तरं बघलं काय होनार नाहीई त्याच्यापेक्षा एक फ्लॅट घेऊन टाकायचा रेंटवर घऊन टाकायचा नायतर म नंतर घ्यायचा ते विकून जायच त्यामदून तू रिटर्न भ मिटू शकते तुला चांगल्या किमतीमध्ये जमीनच घ्यायजे तर मग तू एखादा असं प्लॉट वगैरे बघ की जिथं तुला म्हणजे ते दुसऱ्यांना कोणा ला देतं ये की एखाद्या कॉम्प्लेक्ससाठी कोनासाठी रेंट वरग देनार तर मग तू अशे ठिकाणी करू शकतो एस आय पी मध्ये तर आता जास्तीत जास्त तर किती टाकणार ज्यादा एकदमच की त्याच्यामध्ये हां तीस वर्षानंत मग ते खूपच जास्त लाँग टम झालं ना की आ जमिनी फ्लॅट हेच्या कम्पेरेटिव्हली ते रिटर्न यायलं त्याला खूप वेळ लागते तर जास्त जर पटकन रिटर्न्स हवी असतील तुला तर मग जमीन किंवा रेंट फ्लॅट वरती बघ हो ठीक आहे चालेल हो